कॅब ड्रायव्हर तुम्ही आम्हाला घ्यायलाच आलेच नाही का आम्ही इथे कधीच तुमची वाट पाहात आहे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पण आं नाही ना आम्ही इथे म्हणजे एक ठिकाण साईश्रद्धा हॉस्पिटलपाशी थांबून आहेत तुम्ही कधी येत आहे नाही हां तुम्ही नाही नाही आम्हाला दिसत नाही तुम्ही आम्हाला फोन लावा आणि मग सांगा की तुम्ही कुठे आहात आम्ही तुम्हाला काहीतरी हिंट वगैरे देतो तिथे साईश्रद्धा हॉस्पिटलच्या अंदर तिथे मिर्झा सर्व्हिसिंग सेंटर आहे त्याच्या समोर देवयानी अर्बन ती बँक आहे त्या बँकेपाशीच मी उभा आहे तुम्ही त्या साईडनी राईट साईडनी अंदर या आणि आल्याच्या नंतर मग तिथे आम्ही उभा आहोत आणि मग आल्याच्या नंतर आपण मग जाऊ आपण तिथे ड्रायवर जे तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं आम्ही जे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे देव दर्शन करायला त्यासाठी